विज्ञान आणि गणिताचा अभ्यास करण्यासाठी मी ट्युशन लावले होते तर ते ट्युशन मी आपल्या दहावीच्या अभ्यासाच्या वेळेस लावले होते तर आमच्या घराकडे आमचे स चौव्हाण सर म्हणून त्यांची ट्युशन क्लासेस होते तर त्या चौव्हाण सराची ट्युशन क्लासेसमध्ये ते एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवायचे की जेव्हा माझे दहावीची बोर्डाची परीक्षा आली तेव्हा मला तिथे एकून शहाण्णव टक्के मार्क मिळाले होते आणि जर भारतात हे अभ्यासक्रम करणे करायचे असेल तर ते फार जास्त सोपं पण आहे आणि कठीणही आहे सोपं असं होईल की जे जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना आवड आहे शिकण्यामध्ये ते या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा सहभागी होतात तेव्हा ते खूप सोपं होऊन जाते पण काही असे विद्यार्थी असतात ज्यांना शिक्षणामध्ये मुळीच नाही किंवा थोडीशी आवड असते बाकी बा ते घरच्यांपासून त्यांना जर अभ्यास त्यांची गरजा पुरवण्यासाठी त्यांच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी अभ्यास करावं लागते तर त्यांना थोडं शिकवणे कठीण जाते त्यांना हा अभ्यासक्रमामध्ये जास्त इंट्रेस नसल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा समजावून सांगाव्या लागतात तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी ट्युशन घेणाऱ्याला खूप जास्त कठीण वाटतं आहे